आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे महाराष्ट्रात आपण सग सगळेजण मराठी भाषा बोलतो मराठी भाषेमध्ये पण मराठी भाषा सगळ्यांना अवघड वाटते जे बाहेरून आपल्या देशात लोक येतात त्यांना मराठी भाषा ही अवघड वाटते कारण मराठी भाषेत विविध अलंकार वापरले जातात विविध म्हणी वापरल्या जातात विविध वाक्यप्रचार वापरले जातात आणि त्यांना आपण सांगितले पाहिजे की आपली मराठी भाषा ही अवघड भाषा नाही खूप सरळ सोपी आणि सुंदर भाषा आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण मराठी भाषेबद्दल आणि तिच्या इतिसा इतिहासाबद्दल आज योग्य प्रकारची माहिती सगळ्यांपर्यंत पोचवली पाहिजे मराठी साहित्य कविता यांचे प्रदर्शन केले पाहिजे आपण त्यांना ती भाषा सोपी सोपी करून शिकवली पाहिजे शिक्ष शिक्षणामध्ये मराठी भाषेचा कंपल्सरी उपयोग करायला लावला पाहिजे मराठी भाषा वा मराठी भाषा चा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सर्वांना मराठी भाषा शिकवली पाहिजे तसेच मराठी भाषा दिन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे त्यांचे जे गैरसमज मराठी भाषेबद्दल जे लोकांचे गैरसमज आहे ते आपण दूर करून दूर केले पाहिजेत व त्यांना ती भाषा चांगल्या प्रकारे समजून घेण्यास प्रोत्साहन केले पाहिजेत